हां आत्ता सध्याची जी परिस्थिती आपण बघतो आहे तर भारतात गेल्या काही दशकांमध्ये नोकऱ्या आणि पदे निर्माण वेगवेगळी झाली आहे जसं बरेच आता आपण बघू शकतो की भारताची नवीन पिढी यूट्यूबकडे खूप जास्त वळली आहे कारण यूट्यूब हे रेव्हेन्यूचं सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे पार्ट टाईम पण आपण ते करू शकतो पूर्ण वेळ त्याला दिला पाहिजे असं पण काही नाही त्यामुळे वेगवेगळे कंटेंट क्रिएट होत आहेत वेगवेगळ्या मनोरंजनाच्या गोष्टी असतील खेळांबद्दल काही माहिती असेल जिमबद्दल काही माहिती असेल किंवा ज्याला कसं ते कंटेट इंटरेस्ट आहे जसं की ट्रॅवलिंगमध्ये इंटरेस्ट आहे किंवा कॉमेडीमध्ये इंटरेस्ट आहे असे सगळे लोक एका त्या प्लॅटफॉर्मवर येऊन आपापले जे गुण आहेत किंवा आपापल्या ज्या कला आहेत ते सादर करू शकतात आणि ज्या पूर्ण जगापर्यंत ते ऑनलाईन तुम्ही यूट्यूबवर मांडू शकता तर यूट्यूबसारख्याच बेस्ट ऑप्शन याच्यामुळे आहे की आता सध्या बघू शकतो आपण की जेवढा इंटरनेटचा यूथ इंडियामध्ये आहे आणि जेवढं यूथ इंडियामध्ये आत्ता आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो की नवीन नवीन लोक या यूट्यूबकडे आत्ता व्यवसाय म्हणून बघायला लागलेली आहेत तर याच्यामधून व्यवसाय इन द सेन्स की तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट करता किंवा सादर करता त्या प्लॅटफॉर्मवरती आणि तुम्ही ते अपलोड करता तर तुमची गोष्ट खरंच चांगली असेल तर त्याच्यावर ॲप्रिसिएशनमध्ये काही लाईक्स असतील कमेंट्स असतील त्या पॅरामिटरमध्ये आल्यावरती तुमचा रेव्हेन्यू जनरेट होतो म्हणजे काही पैसे मिळू शकतात आणि त्या पैसे मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब वर जास्तीत जास्त सक्रिय होण्याचा तुम्हाला इच्छा होते म्हणजे तुम्ही त्याच्यावरती आपली कला सादर करता त्याच्यातून तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात ओके तर त्यामुळे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि क जसं की आता बघतो आहे आपण भारताची नवीन पिढी आता बघू शकतो आपण की वेगवेगळ्या नवीन कलांचा किंवा इतरांचा शोध घेते आहे नवीन काही गुण असतील किंवा ते सादर करते आहे आणि त्याच्यामुळे आता फक्त गेमिंग कल्चर खूप जास्त चांगलं झालं आहे भारतामध्ये त्या प्लॅटफॉर्ममुळे आणि आता भारताची नवीन पिढी तिकडे सुद्धा वळते आहे जिकडं ऑलरेडी यू एस आणि अमेरिका सक्सेसफुल आहेत त्याच्यामुळे हे जास्त जसं की म्हणतो आहे ऑनलाईन क्रिएटर किंवा क्रिएशन व यूट्यूब यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपली कला घरात बसून सादर करण्यासाठी खूप जास्त प्रोत्साहन देतात त्यासाठी तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ दिला पाहिजे असं नाही आहे तर तुम्ही तुमच्या विवरेल्या वेळेत किंवा फावला वेळ जसा असेल तसं तुम्ही तुमची कला सादर करू शकता तुमची मतं मांडू शकता तुम्हाला जे हवं आहे तुमच्या जे डोक्यात आहे किंवा तुम्हाला जे आवडतो आहे त्या गोष्टी करू शकतो आणि ते त्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचं हे जे हे आहे म्हणजे त्याला काय म्हणू शकतो कला आहे किंवा तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही त्याच्यावर सादर करता आणि त्याच्यामधून तुम्हाला रेव्हेन्यू सुद्धा उपलब्ध होतो